सांस्कृतिक देवाणघेवाण यामध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जे भारतीयांना एकत्रित ठेवती ती भ आहे भाषा भाषेमुळं भले धर्म वेगळे असतील पण भाषा ही एकमेकांना एकमेकांमध्येे विचाराने जोडल्या जाते आणि राष्ट्रीय सण जसे की पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातला महाराष्ट्र स्थापनेचा दिवस एक मे या तीन उत्सवांना किंवा या तिन्ही दिवशी भाषेमुूळं आणि इथल्या संस्कृतीमुळं सर्व इथले रहिवाशी एकमेकांना जोडल्या जातात आणि त्यांच एकमेकांबद्दल प्रेम बाकी सन्मान आणि यामुळे त्यांचे एकमेकांचे होणारे सण उत्सव ते चांगल्या उद्देशानं चांगल्या दृष्टिकोनातून एकमेकांना सहकार्य करून ते साजरे करतात एकमेकांना त्या सणांमध्ये उत्सवांमध्ये मदत करतात हे सोडूनच भाषेमुूळं जे एकमेकांमध्ये जे बंधुप्रेम निर्माण होते आणि त्यामुळे बाकी वैयक्तिक आणि कौटुंबिक मदत किंवा कौटुंबिक कोणत्याही कार्यांमध्ये ज्या काही गोष्टी लागत असतात तिथं त्या सर्वांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं मिळते अशा प्रकारे सांस्कृतिक देवाणघेवाण विविध धर्मामध्ये परस्पर होत असते